ते भरतनाट्यमच्या क्लासेसच्या मॅडम काय ट्रेनिंगवाल्या मला आहे ना माझ्या मुलीचे ते क्लास लावले आहेत ना तुमच्याकडे अपर्नाचे तर ते क्लासची तिची म्हणजे कसं काय चाललं आहे क्लास वगैरे कसं म्हणजे तिचा परफॉर्मन्स कसा आहे काय हो हो हो मग म्हणजे अजून वेगळं असं काय करायला पाहिजे का म्हणजे अजून वेगळ्या प्रकारचे डान्स वगैरे त्याच्यात जे काय प्रकार आहेत ना वेगवेगळे

हां एक महिना झाला आहे म्हणजे अजून किती तिला दिवस लागतील वेळ अजून ते अजून आम्ही वेगळा असं काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये वेगळा हां हां हो आम्ही घरी घेतोच आहे पण तरी म्हटलं तुमच्याकडून म्हणजे अजून काय कसं म्हणजे हां

हो हो हो बरोबर हां हां अजून किती दिवस लागतील तरी दोन महिन्यामध्ये होईल व्यवस्थित सगळं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

अच्छा अच्छा अच्छा अच्छा हां तुम्ही पण थोडं मॅडम लक्ष देऊन जरा करा व्यवस्थित तिचं म्हणजे हां बरं होईल म्हणजे होय होय चालेल चालेल

चालत आहे मग ते तिचं ते लक्ष ठेवा तिच्याकडे हां चालत आहे हो हो चालेल